हॅलो उबर ऑटोवरून क्रॅब कॅब डायव्हर बोलत आहेत का मी तुम्हाला रेल्वे स्टेशनवरती बोलावलं होतं मला घ्यायला पण सध्या मी तिथे नाही आहे तर सॉरी कारण की मला मला माझी माझी ट्रेन मिस झाली त्यामुळे सध्या मी बसस्टँडवरती आहे तर तुमी मला बसस्टँडवरती घ्यायला येऊ शकता का माझी ट्रेन मिस झाली होती म्हणून मला घाई होती तिथं माझ्या घरी एक फंक्शण आहे तर मला तिथं जायचं होतं तर मला घाई आहे म्हणून मी न सांगता इथे बसस्टँडवर आली तुम्ही प्लिज मला इथे घ्यायला येऊ शकता का माझा ॲड्रेस आहे दुर्गा चौक बसस्टँड अकोला इथं तुमी या सध्या मला घ्यायला